मी काही दिवसांपूर्वी गोदरेजचा एअर कंडिशन विकत घेतला होता तरी त्याचा मला अनुभव एकदम बढिया टाईपचा आहे मस्त कुलिंग होते आहे आणि काहीच आत्तापर्यंत त्याच्यात असा काही विशेष प्रॉब्लेम आला नाही त्यांची सर्व्हिसही चांगली आहे त्यांनी इन्स्टॉलेशन पण व्यवस्थित करून दिलेलं आहे